महाराष्ट्र राज्यातील कला व हस्तकौशल्यांच्या रचनांमध्ये आणि नमुन्यांमध्ये सांस्कृतिक प्रतिकं आणि त्यांचे अर्थ चांगल्या पद्धतीने समाविष्ट केलेले आहेत उदाहरणार्थ वेगवेगळ्या देवदेवता असतील प्राणी असतील प्राण्यांच्या कथा असतील या कथा वगैरे त्या हस्तकौशल्यांमध्ये पुरेपूर उतरवलेले दिसतात जसं की आपण बघतो चित्रकथी हा जो उत्तर कोकणातला एक प्रकार आहे त्याच्यामध्ये कपड्यांवरती देवदेवता असतील किंवा रामायण असेल महाभारत असेल त्यातल्या ज्या ग कथा आहेत त्यातल्या ज्या छोट्या छोट्या स्टोरी आहेत त्या चित्ररूपाने तयार केलेले असतात छापलेले असतात त्यांना चित्रकथी असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर गौंड समाजातील जे काही मग उच्च स्तराच्या त्यांच्या गोष्टी आहेत जसं की दिघना आर्ट आहे दिघना कला जी आहे ती पण या अशा पद्धतीने कापडावरती छापलेली असते याचबरोबर कापडावरती जे काही हस्तकला तयार केलेले असतात त्याच्यामध्ये वारली पेंटिंग आहे वारली पेंटिंगच्या माध्यमातून आदिवासी समाज आहे आदिवासी समाजांचं जे जी जीवन आहे त्यांचं चरितार्थ आहे ते कशा पद्धतीने जीवन जगत असतात दर त्यांच्या जगण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट समाविष्ट होत असतात त्या सगळ्यांची रचना त्यांनी एका विशिष्ट चित्रांच्या माध्यमातून वारली पेंटिंगमध्ये केलेली दिसून येते आहे हस्तकौशल्य जे आहेत कापडावरती पेंटिंग असेल दगडांवरती पेंटिंग असेल किंवा गुहांमध्ये जे पहिल्या काळामधे पेंटिंग झालेले आहे लेण्यांच्या स्वरूपात तर हे सुद्धा आपल्या राज्याचे सांस्कृतिक प्रतिकं जे आहेत ती याच्यामधून समाविष्ट केलेली दिसून येतात त्यामध्ये मग माणसाच्या रोजच्या जगण्यातील काही गोष्टी असतील किंवा मग देवदेवतांच्या पुराणकाळातील कथा असतील शिवकथा असतील रामकथा कृष्णकथा यासारख्या कथा या कापडांच्या माध्यमातून किंवा विविध वस्तूंमध्ये या कथा जशाच्या तशा चित्रित केलेल्या असतात असे दिसून येते तर यामुळे राज्याची जी कला आहे की ही हस्तकौशल्यांच्या या रचनांमधून अधिकाधिक समृद्ध होताना दिसून येते आहे